त्याच्यासाठी म पाहा रनिंगचं जे आहे जसं आजकालच्या बिमाऱ्या वाढतीवर आहे शुगर बी पी हे तर आता निघाल्या पण पहिले जे आहे शेतीचे कामं जे होते त्याच्या व्यतिरिक्त शाळेमध्ये जायचो तो पी टी खेळा पी टी करायचो पी टीवाल्यामध्ये आम्हाला शंभर मीटर दौड करायला लावायची तर ते दौड आम्ही कमीत कमी पंचवीस मिनटामध्ये आम्ही शंभर मिटर दौड करून यायचो त्या दौडीमध्ये काय होतं की आपले जे पायाचे जे हे आहे पंजे ते मोकळे व्हायचे ब्लड सर्क्युलेशन बरोबर चालायचं आणि अस्तिमा म्हणजे जो दम असतो तो आपला जास्त वाढायचा आणि त्या दमामुळं आपण अजून जास्तीचे कामं करायचे आणि स्फूर्तीही राहायची त्यावेळेस आताची जी दौड आहे आता हे सगळं रासायनिक खतामुळं आपली कॅपिसिटी तेवढी रहात नाही तर आता दौडमधे जास्त दम येतो